आमच्या गावात अतिसार अतिसार म्हटलं तर अतिसार हा आपण पाहतो ते पावसाळ्यात जास्त होते आणि पाणी आलं का कुकडी मच्छरं होते अजून सगळीकडं आपली गंदगी होते म्हणून मग कुठंही बाहेरचं खाते लेकरं काहून का ह्या म्हणजे अतिसार लहान लेकराला जास्त होते लहान लेकरं कसं कुठचंही खाते बाहेरचं खाते माशीचं बसलेलं खाते अजून कुठचंही बाहेरचं खाते तेलकट बिलकट म्हणून पावसाळ्यात जास्त अतिसार होते काहून का त्यो असं ते पाणी नवीन असते मग पाणी नवीन असते तर ते खराब असते मग त्याच्यामुळं ते काही लहान लेकराला पचत नाही म्हणून मग अशा बाबतीत अतिसार होऊ शकते आणि जर हा अतिसार कमी करायचा असंल तर आमच्या गावाचा असा ताक दिवसातून दोनतीनदा ताक पाजते मीठ टाकून नाही तर मग ते गाजराचा रस करते ते गरम करते गाजरं ते गाजराचं पाणी टाकून गरम करते आणि ते पाणी काढून मग ते पिते नाही तर मग आपलं अद्रक अद्रक पण देते लेकराला अजून जर काही द्यायचं असलं तर मेथी मेथीच्या बिया नाही तर मग मेथीचं जे पत्ते असते ते पत्ते खाऊ घातलं का त्यानंही अतिसार कमी होऊन जाते